मनोरंजनासाठी टी व्हीवर चित चित्रपट किंवा मालिका पाहणे मोबाईलवर गाणे ऐकणे यूट्यूबवरवर विडिओ पाहणे मैत्र मित्रमैत्रिणीबरोबर खेळ खेळणे उदाहरणार्थ जसे की क्रिकेट कॅरम बॅटमिंटन पुस्तक वाचणे विशेषतः कथा आणि कादंबऱ्या कधीकधी फिरायला जाणे किंवा निसर्गात वेळ घालवणे खेळ खेळल्याने शरीर तू तंदुरुस्त राहते म्हणून चालणे सायकल चालवणे यामुळे व्यायामही होतो यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जावान वाटते मानसिक स्वास्थ्यासाठी मनोरंजनामुळे ताणतणाव कमी होतो हसल्याने आणि गाणे ऐकल्याने मन शांत होते मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळतो आणि आत्मविश्वासही वाढतो रोज थोडा वेळ गाणे ऐकण्यासाठी किंवा पुस्तक वाचण्यासाठी थोडा वेळ काढून ठेवतो आठवड्यातून एकदा मित्रांसोबत खेळ खेळतो किंवा फिरायला जातो अभ्यास आणि कामांच्यामध्ये थोडा ब्रेक घेऊन हलके फुलके विडिओ पाहणे गाणे ऐकणे सुट्टीच्या दिवशी चित्रपट पाहणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे मनोरंजनासाठी मी टी व्हीवर चित्रपट पाहते गाणे ऐकते किंवा बाहेर फिरायलाही जातात असं पिकनिक तेन वगैरे